आपल्या इथे भरपूर शं शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात कापूसमधले यवतमाळ हे एक कॉटन शेटी म्हणून ओळखले जाते यवतमाळमध्ये भरपूर कारखाने आहेत जसे कापूस कारखाना पण मोठ्या प्रमाणात मोठा आहे यवतमाळमध्ये कापूस कारखाना खूप मोठा आहे आणि यवतमाळ इथे जवळ असलेला मंगरूळ गावाजवळ साखर कारखाना आहे तिथे साखरचे उत्पादन केले जाते आपल्या इथे रेमंड रेमंड नावाची एक इंडश्ट्री आहे ज्यामध्ये रेमंड या कापडाचे उत्पादन केले जाते आणि त्या व्यतिरिक्त तिथे श गाड्यांचे शोरूम आहे जे ज्यामध्ये गाड्यांचे पार्टस वगैरे बनवले जाते